मी आपल्या ऑनलाईन ॲपवर नवीन नवीन कपडे घेण्याचा प्रयत्न करत होतो आपल्या इथे नवीन नवीन कपड्यांचं खूप साऱ्या व्हरायटीज आहे आणि त्याच्यामध्ये आपला जेवढं संघ आहे त्यांचा जेवढा पाठिंबा मिळतो त्या पाठिंब्यासाठी मी खरंच आपल्या सर्वांचा खूप ऋणी आहे यामध्ये मला जे जे जे कपडे लागत होते अन ज्यात पद्धतीचे त्याच्यामध्ये डिझाईन पाहिजेन होते किंवा बाकीचे जे साईज पाहिजेन होते ते पण त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी पण ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये कपडे घेतलेलं आहे त्यांचे पण खूप अभिप्राय त्यांनी दिलेले आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी पूर्ण जे पाठिंबा दिला मला त्याचं मी खूप म्हणजे खूप ऋणी आहे या सर्वांनी याच्यामध्ये जे कपडे खरेदी मी करत होतो ते कपड्यांमध्ये पण खूप वरायटीज निघाले आणि त्याच्यामध्ये बाकीचे सगळे सामान होते त्याच्यामध्ये आजूक खूप साऱ्या व्हरायटीज आहे आणि त्यामध्ये जेवढेही मी सर्च केले त्यामध्ये कपडे असेल शर्ट असेल बुटं असेल आजूक काही इलेक्ट्रॉनिक सामान्स असेल ते सर्व मी खरेदी केले आणि मला त्याच्यामध्ये यांचा संघाचा पाठिंबाही खूप जास्त मिळाला आणि याच्यामध्ये यांच्या संघाला मला असं वाटतं की मी याला रेटिंग म्हणून नाही का फाय स्टार रेटिंग द्यावा कारण की यांच्या जे संघाच्या ज्यांचे संघ चालक आहे त्यांना मी फोन पण केला त्यांच्या संग बोललो पण त्यांचे बोलण्याची जी कृतज्ञता ते बोलण्यातून व्यक्त करत होते त्यांचे बोलण्यातून मला असं वाटलं की हे म्हणजे एकदम मनमिळावू बो बोलतात आणि त्यांचं बोलणं मला खूप आवडलं यांच्याशी या संघाशी मी असंच नातं जोडून राहील यांच्या संघामधून असंच मी खरेदी करत राहील आणि यांनी असंच मला अभिमानास्पद वाटावं आणि यांनी अशीच माझी सोबत रहावं आणि मला यांनी असे सामान खरेदी करण्यासाठी प्रेरित करत राहावं हीच माझी नम्र विनंती आहे